आमच्या शहरामधे जास्तीत जास्त प्रमाणात डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे तर रस्त्याची व्हायला पाहिजे कारण की रस्त्यामुळे गर्दी वाढते इथे जड वाहनं सिटीच्या बाहेरून मार्ग काढायला पाहिजे जेणेकरून बस बसला जायला अडथळे येणार नाही आणि ट्रॉपिक कमी होणार माझे विचारांनी आणखीन शिटी बसची सुविधा पुरवली पाहिजे तेन जेणेकरून प्रवाशांना प्रवास करण्यास सोपं जाईल अशा प्रकारे जर आपण विचार केला तर याच्यामधे आपण वाहतुकीचा प्रश्न खूप मोठे प्रमाणात सोडवू शकतो इथं फ्लायर ब्रिज डेव्हलप झाले पाहिजेत जेणेकरून ट्रॉपिक कमी होईल आणि डिव्हाईड होईल ये याच्या माध्यमातून जर ट्रेनला पण एक जाणारा मार्ग वेगळा असा बनवला पाहिजे की तिथं बा जे स्टेशनला जायला तो फ्लायर ब्रिजचं जर तुम्ही चढले तर डायरेक तुम्ही ठेशन पोचू शकता जर हे जर आपण असं पद्धतीनं केलं तर माझ्या विचारानं असं वाटते की बा हा प्रश्न सुटेल